मी कोणतीही बातमी एकच वेळा वाचत असते आणि म्हणजे मन लावून वाचत असते कारण की पुन्हा पुन्हा कोणतीही गोष्ट सहजपणे मला वाचायला खूप जिवावर येतो आणि कंटाळासुद्धा येतो आणि मला ज्या बातम्या सर्वात जास्त बघायला आवडतात त्या तसं म्हटलं तर क्रिकेटबद्दल असतात कारण की क्रिकेटमध्ये आता वर्ल्ड कप येत असतो तर पूर्ण म्हणजे भारताकडून जे एक गेम वगैरे खेळतात जे आपले खेळाडू ते हॉकीबद्दल म्हणो फुटबॉलबद्दल म्हणो तर मला या बघायला आवडतात खूप जास्त आणि तसंस मग मनोरंजक म्हटलं तर मग मनोरंजकसुद्धा आवडतात जे की म्हणजे बॉलीवूडच्या सेलिब्रेटीज वगैरेबद्दल असतात आणि तसंस शिक्षणाबद्दल पण मला जे बातम्या असतात ते वाचायला आवडतात कारण की नवीन कोणत्या जागा निघाल्या कशामध्ये निघाल्या आणि त्यात काय काय म्हणजे कोणते कोणते कागदपत्रे वगैरे लागतात तर भविष्यासाठी अशा बातम्या त तसं म्हटलं तर वाचायला खूपच जास्त एक चांगली गोष्ट आहे म्हणून मला याप्रकारच्या बातम्या मी नेहमी वाचत असते